मी माध्यमिक शाळेत असताना आत इयत्ता आठवीत असताना आमच्या शाळेमध्ये चित्रकलेची स्पर्धा झाली ज्यामध्ये आम्हाला त्या परीस परीक्षेची तयारी शिक्षकांनी आमच्याकडनं महिनाभर अगोदरपासून करून घेतली त्यामुळे त्यांनी आम्हाला नैसर्गिक चित्रं कशी काढायची ते शिकवलं ते कसे त्यांचे रंगांच्या छटा कशा उमटवायच्या ते ही त्यांनी आम्हाला त्यामध्ये शिकवलं मानवी चित्रांच्या रेखा हुब हुबेहूब कशा करायच्या उमटवायच्या त्याही त्यांनी आम्हाला शिकवलं वस्तूंची चित्रं कशी काढायची तेही शिकवलं त्यांनी आमच्या टेबलवर मडकं आणून ठेवल होतं ज्याच्या जे आम्हाला त्यांनी आपल्या चित्रकलेच्या वहीवर उमटवायला सांगितलं हुबेहूब आणि त्यां आपल्या बाजूने त्यांच्यामध्ये रंग भरायला शिकवले आणि रंग कमी असताना एकमेकांमध्ये रंग मिक्स करून त्यांचे वेगळे रंग कशे तयार करायचे तेही आम्हाला आमच्या शिक्षकांनी त्या वे त्या वेळामध्ये शिकवलं आणि परिक्ष स्पर्धा परीक्षेच्या दिवशी आम्ही नैसर्गिक चित्र काढले ज्यामध्ये मी सूर्याची किरणे त्यांची छटा नदी शेती घर असे सर्व नैसर्गिक चित्र तयार केले आणि ते आणि ते कलर केले आणि सबमिट केले